आमच्या इथं पण हीच परिस्थिती आहे आमच्या इकडे पण तीच परिस्थिती आहे हां हां हां ते सगळं मुलं वगैरे बघून काढायची मोबाईल तर होता समोरच आणि लक्षात ठेवणार तरी कोणाकडे ठेवणार

नुकसान हो पण ते पुढे त्यांना हो आमच्या इथं पण तसंच आहे पुढे पण त्यांना प्रा त्रास होईल त्याचा परत जॉब इंटरव्यू वगैरे आणि जॉबसाठी पण त्यांना त्रास होणारच आहे कारण की करोना बॅच म्हणजे हां एक पॅच लागला आहे प्रॅक्टिकली नॉलेज बेस्ड

हा ते पण आहे पण आणि बदल आणलाच पाहिजे नाही हां हां हो असं आपली झाली मीटिंग आमची त्याच्याबद्दल काही तरी निर्णय घेतील पुढे हां आणि हां पण आता मोबाईलवरच पेपर आला तरी मुलं पण काय ऐकणारच नव्हतीच तशी आणि एकदा घरात बसल्यावर बायकांनी पण लक्ष दिलं नाही ना त्यांच्यावर त्यांनी सांगितलं पाहिजे होतं की करोनामध्ये आहे घरी आहे तर अभ्यास करा ऑनलाईनमध्ये पेपर ऑनलाईनमध्ये ते घरी पेपर देताना त्यांनी त्यांच्यावर लक्ष दिलं पाहिजे होतं

पालकांनी हां ते पण आहे तसं पण आहे

हो हो ते पण आहे आताच विषय झाला ना सगळा हां निर्णय घ्यायलाच लागेल ओके ओके ठीक हो चालेल ओके चालेल